मी दोन कॅमेरे खरेदी करत आहे त्यातील एक कॅमेऱ्यामध्ये वैशिष्ट्य पंचवीस मेगा पिक्सेलचा सेन्सर आहे फोर के व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येते ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशन आणि वायफाय आणि ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हटी पाचशे शॉट्सपर्यंत बॅटरी क्षमता या पहिल्या कॅमेऱ्यामध्ये आहे ह्या कॅमेरेचं नाव आहे सेवन सिक्स डी कॅननचा हा कॅमेरा आहे किंमतही साठ हजार रुपये आहे ग्राहकांच्या म्हणजे त्यांच्या रिक्वायरनुसार छायाचित्र अतिशय स्पष्ट येतात कमी प्रकाशात तो कॅमेरा चांगले कामगिरी करतो त्याचे वजन खूप हलके आहे काही वापरकर्ते बॅटरी आयुष्य अधिकतम आहे असं सांगतात व झुमिंग व क्लिअरिटी फोटोची ह्या कॅमेऱ्यामध्ये खूप चांगली आहे असे ग्राहकांचे मत आहे तसेच यामध्ये आपण यस डी कार्डचा वापर करू शकतो माईकचा वापर करू शकतो फ्लॅशलाईटचा वापर करू शकतो दुसरा कॅमेरा ही निकॉन सिक्स सेवंटी जीवायशील पण सेम बऱ्यापैकी आहेत वीस मेगा पिक्सेल सेन्सर आहे फुली एच आय डी व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे डिजिटल इमेज स्टॅबिलायजेशन आहे एन एफ स आणि वायफाय कनेक्टिवटी आहे यामध्ये खरंच सातशे शॉट्सची बॅटरी क्षमता आहे व त्याची किंमत त्या कॅमेऱ्याच्या तुलनेत स्वस्त आहे म्हणजे पंचेचाळीस हजार रुपये आहे ग्राहकांच्या माहितीनुसार छायाचित्रे चांगली निघतात पण कमी प्रकाशात थोडी कमी येतात दीर्घ बॅटरी संसा या कॅमेरामधे आहे मजबूत पण वजन जड असल्याने प्रवासासाठी कमी सोयीस्कर आहे हा या कॅमेऱ्याबाबतीत सुद्धा आपण एस डी कार्ड माईक व फ्लॅशलाईटचा वापर करू शकतो दोन्ही कॅमेरेच्या तुलनेत जर आपण बघितले तर पहिल्या कॅमेरात चोवीस मेगा पिक्सेल दुसऱ्या कॅमेऱ्यात वीस मेगा पिक्सल पहिल्या कॅमेऱ्यात व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्याला भोडके पडते व दुसऱ्यामध्ये

पहिल्या कॅमेऱ्याचे वजन हलके आहे दुसऱ्या कॅमेराचे वजन जड आहे पहिल्या कॅमेऱ्याची किंमत आपण बघितली तर साठ हजार आहे आणि दुसऱ्या कॅमेऱ्याची किंमत ही पंचेचाळीस हजार आहे जर आपल्याला पहिल्या कॅमेऱ्या जर आपल्याला उच्च दर्जाचे छायाचित्रे आणि फोर के व्हिडीओ हवे असतील तर आपण पहिला कॅमेरा घेणे योग्य आहे व जर कमी बजेटमध्ये चांगली बॅटरी व आयुष्य पाहिजे आहे आणि मजबूत बांधणी हवी असेल तर दुसरा कॅमेरा हा पण सुुद्धा चांगला पर्याय आहे पण आत्ताच्या जनरेशननुसार पण पहिला कॅमेरामध्ये बघितला तर फीचर्स हे नवीन आहेत फोर के व्हडिओ आहे चोवीस मेगा पिक्सल सेन्सर आहे कमी प्रकाशात हा कॅमेरा चांगली प्रगती करतो परंतु जर एक दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये आपण बघितलं तर यामध्ये फक्त सातशे शॉर्ट्सपर्यंतची बॅटरी क्षमता आहे ही यामदे एक चांगला ॲडवांटेज आहे किंमत स पंचेचाळीस हजार आहे परंतु हा कॅमेरा पहिल्या कॅमेरा पेक्सच्या तुलनेत खूप जड वाटतो असं मला वाटते परंतु जर पहिला कॅमेरा आपण घेतला तर हा पण प्रवासासाठी व कुठे पण नेता येतो तो हलका आहे कोणासही वापरणं साहजिक आहे यामुळे जर आपण बघितला तर पहिला कॅमेरा योग्य वाटतो